शाळेमध्ये माझा आवडता विषय मराठी हा होता कारण माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे आणि शालेय जीवनामध्ये मराठी शिकविणारे चांगले शिक्षक लाभल्यामुळे त्या विषयाकडे मी आपसूक ओढला गेलो त्या विषयाची गोडी माझ्या मनामध्ये माझ्या वडिलांनी आणि माझ्या शिक्षकांनी निर्माण केली माझे वडील शेतकरी होते परंतु त्यांचं मराठी वाचन आणि धार्मिक ग्रंथांचं वाचन चांगलं असल्यामुळे चर्चेमध्ये अगदी घरातल्या गप्पांमध्ये देखील ते नवीन नवीन मराठी शब्दांचा उपयोग करायचे आणि त्यातून नवीन नवीन शब्दांशी परिचय होत गेला आणि आपल्याकडे सुद्धा वडिलांप्रमाणेच असे नवीन नवीन इतरांना माहीत नसलेले मराठी शब्द असावेेत असं वाटू लागलं आणि मग ते मराठी शब्द नेमके भेटतील कुठून तर वडील ते कुठून मिळवतात याचा विचार जेव्हा केला तेव्हा लक्षात आलं की वडील धार्मिक पुस्तकांचं वर्तमानपत्रांचं मिळेल त्या ग्रंथाचं वाचन करतात जास्त पुस्तकांचं वाचन केल्यामुळे त्यांच्याकडे शब्दांचा साठा इतर व्यक्तींपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे चर्चेमध्ये गप्पांमधे ते प्रभावी शब्दांचा नावीन्यपूर्ण शब्दांचा उपयोग करू शकतात हे लक्षात आल्यानंतर मी देखील मराठी पुस्तकांकडे आकर्षित झालो आणि योगायोगाने शाळेमध्ये शिक्षण घेत असताना प्राथमिक शाळेमध्ये आणि माध्यमिक शाळेमध्ये दोन्ही ठिकाणी मराठी विषय शिकवणारे खूप चांगले शिक्षक माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी मराठी विषय किती छान पद्धतीनं शिकवता येऊ शकतो याचे प्रयोग आमच्या वर्गामध्ये आमच्या शाळेमध्ये केले आणि त्यातून मराठी भाषेची श्रीमंती मराठी भाषेचं वैभव आमच्या नजरेस आणून दिलं आणि मराठीमध्ये असणारं समृद्ध साहित्य ते देखील आमच्या परिचयाच्या कक्षेमध्ये आणलं आणि त्यामुळे साहजिकच मी मराठी भाषेकडे आकर्षित झालो तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की शालेय जीवनामध्येच मराठी वाचनाची एक आवड ह्या सगळ्या शिक्षकांनी आणि वडिलांनी माझ्या मनामध्ये निर्माण केली शाळेमधे शिकत असताना गणितासारखा विषय मला थोडासा कठीण वाटायचा गणितातील भूमितीचा जो भाग आहे तो थोडासा क्लिष्ट वाटायचा आणि साहित्यात भावनिक गोष्टींमध्ये मन रमत असल्यामुळं गणितातील व्यावहारिक गोष्टी फारशा मनाला भावत नसत नसाव्यात आणि त्यामुळं साहजिकच त्या विषयाकडं फारसा ओढा फारसा कल शालेय जीवनामध्ये राहिला नाही परंतु पुढं समज आल्यानंतर हे देखील समजलं की गणित भूमिती हे विषय देखील जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त असतात शालेय दिवसामधली एखादी गमतीशीर आठवन सांगायची झाली तर मी इयत्ता दहावीला असताना मला भा रा तांबे यांची जन पळभर म्हणतील हाय हाय नावाची कविता होती आणि ती कविता शिकल्यानंतर संध्याकाळी शाळेतून जेव्हा घरी गेलो तेव्हा सहजच मनामध्ये आलं की आपल्या वडिलांना पळ शब्दाचा अर्थ माहिती असेल का कारण पळ म्हणजे जा पळ किंवा पळणे एवढंच मला तरी माहीत होतं आणि जन पळभर म्हणतील हाय हाय ही कविता शिकल्यानंतर असं वाटलं की पळ हा शब्द नवीन आहे आणि तर असं करायला नको परंतु मी वडिलांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना म्हटलं की तात्या तुम्हाला पळभर म्हणजे काय हे सांगता येईल का त्यांनी एका क्षणात सांगितलं अरे पळ म्हणजे क्षण म्हणजे मराठी विषयातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आपलं काम करत असताना आत्मसात केलेल्या होत्या